घराच्या दारात किंवा उंबऱ्यावर शेणाच्या पाण्याचा सडा घालण्यामागे तर्क हे आहे की जे म्हणजे आधीचे पूर्वीचे जे लोक होते ते आपल्या घरासमोर किंवा घराचे जे जमीन असायचे ते सारवायचे शेणाच्या पाण्याने कारण म्हणजे असं पण एक रीजन असू शकतं की काही जे जनावरं वगैरे आहेत म्हणजे साप वगैरे असं ते येऊ नये म्हणून असं तर मला वाटतं